ॲलो ट्रॅवल्स का म मी निलेश विचारे बोलतो आहे मला आहे ना ते अच्छा ह्या सा फ्रायडे सॅटर्डे संडेसाठी आहे ना मग आपल्या महाराष्ट्रामध्ये कुठे पिकनिक ॲरेंज करायची होती तर चांगले स्पॉट असं आहे पाहिजे होतं तर आपण कुठे सजेस करू शकता का तीन दिवसासाठी नाही मुंबईला आम्ही राहतो ऑलरेडी बाहेर जास्त हे पाहिजे होतं नाशिक किंवा हे कोकण वगैरे अशा ह्या ठिकाणी कुठे हो हो हो हो चालेल चालेल दोन दिवसासाठी हो बऱ्याचशा फ्रेंड सर्कलच आहेत सगळे मये लेडीज जे असं आहे लेडीज जेंट्स दोन्ही असं आहे ग्रुप आहे म्हणजे पंधरा आळ एक जवळ जवळ बारा आठजणांचा ग्रुप आहे आठ ते दहाजण हो तसं कुठच्या ॲरेंज चालेल

अच्छा हां हो हो हो समं हां हां अच्छा हो हो मग सगळ्यात बेश्ट कोकण बरं पडेल आत्ता त्या टायमाला की कोकणातले

अच्छा हां बरोबर नाही ऐकून आहे त्याबद्दल माय तिकडचा तर बघायला गेलं तर आता कसं आहे ॲरेन्जमेंट कशी आहे इकडून तुम्ही पिकअप करणार की आम्हाला तुम्ही स्पॉट तुमच्या इकडे ट्रॅवल्सच्या इथे यावं लागणार असं काय आहे

अच्छा हॉटेल बुकिंगवर तुम्ही सगळे ॲरेन्जमेंट तुम्ही करून त्या वेळेस तिथे सगळ्यांना क्या बात हे हां हां

मग टोटल पॅकेज तुम्ही बुक करून घेणार टोटल ना त्याच्यामध्ये फक्त ट्रॅवलिंग नाही असं

असं हां हां हो तुम्ही हां काल तुमचे मी गुगलवर बघितले कोकण पर्यटन वगैरे तुमचा हे दिलेलं आहे ना त्यावरून मी बघितलं तसं म्हणून तुमचे जे स्पॉट तर माहीत हे असणारच ते तुमं त्या त्या दोन दिवसामध्ये म्हणून मी तुया फोन केला ठीक आहे तसं मी सांगतो तुम्हाला हां डॉमशीस चालेल असं फाय स्टार असं हे नाही हां हां फ्रेंड्स आहेत हां हां हां बरोबर नाही तसंच हां तसंच हे पाहिजे आणि बीच वगैरे बरे फिरायला वगैरे कसं आहे लेडीज आहेत फक्त बरोबर दोन हां हे लेडीज म्हणजे आपल्या ग्रुपमध्ये जास्त पाच सहा लेडीज आहेत त्याच्यामध्ये आणि नाही लहान लहान नाही नाही लहान मुलं म्हणजे अशी कोण नाही सए पं आमचेच आहे ऑफिसचे आहेत ते सगळे ऑफिस ना बरोबर हां हां हां हॉटेलमए स्विमिंग पूल वगैरे असेल तर बेस्ट आहे बेस्ट आहे हां बरोबर हां ओके ओके चालेल चालेल मी चालेल मी तुम्हाला सांगतो मी ओके ओके चालेल थँक्यू